हॅलो हां के जी सोमय्या कॉलेज विद्याविहार हा

नाही एक ओके सर ऑ ऑल इंडिया कॉमन एंट्रन्स एक्झाम असते ते त्यात ती तुमी क्रॅक केली आहे का नाही आमच्याकडून स्टुडंट दोन प्रकारे घेतात ते मेरीटवर एंट्रन्स एक्झाम असते ना इंजिनिअरिंगची ती एक क्रॅक करतात आणि आय टी बारावीचे एक्झामचं मार्क्स आणि आय टीचं एक एंट्रन्स एक्झामचे मार्क्स त्याचं आम्ही टोटल करतो तुम्ही आता फॉर्म भरू शकता त्यांचं जरी नाही दिलं तरी तुम्ही आता फॉर्म भरू शकता पण त्या मेरीटमध्ये तुमचा विद्यार्थी बसला पाहिजे मेरीटप्रमाणे आम्ही तीन मेरिट लिस्ट लावतो पहिल्या मेरिट लिस्टमध्ये नाव नाही लागलं तर दुसरा दुसरा नाही लागलं तर तिसरा अशा प्रकारे आम्ही सर्व्या मुलांना ॲडमिशन देतो आणि त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे कोटा कोटा सिस्टम आहे मॅनेजमेंट कोटामधून आम्ही दहा टक्के सीट्स भरतो दहा टक्के सीट्समध्ये डोनेशन द्यावं लागतं हां त्या डोनेशनमधून एज्युकेशन लोन हे तुम्हाला म मिळू शकतं ओके नाई कॉलेजची सेपरेट एंट्रन्स नसते ही गव्हर्मेंट ऑफ इंडियाने जी ठरवलेली असते ना एंट्रन्स त्यातूनच सगळी मुलं आम्ही ॲड करतो नाही पुस्तकं तुम्हाला तुमची खरेदी करावी लागणार आम्ही फक्त ॲडमिशन देतो आणि तुमचं जे काही वर्कशॉप वगैरे असतो वर्कशॉपची पण फीस वेगळी असते ॲडमिशन फीस आणि ट्युशन फीस लायब्ररी फीस पुस्तकासाठी तुम्ही आमची लायब्ररी रिफर करू शकता त्याच्यात दोन प्रकारचं कॉम्पुटरवाईज लायब्ररी आहे किंवा तुम्हाला फिजिकल पण देते आ पुस्तकं वाचू शकता हॉस्टेल हॉस्टेल अवेलेबिटी आहे पण त्यात पण तुम्हाला ॲ बाहेरचं जर तुम्ही बाहेर मुंबईतच असाल तर हॉस्टेल तुम्हाला मिळणार नाही मुंबईच्या बाहेरून येत असाल तर ते हॉस्टेल तुम्हाला मिळ मिळू शकते प्लस ॲडमिशनसाठी जर क्या हां मेस आहे मेस आहे मेसमध्ये दुपारचं जेवण मिळतं रात्रीचं जेवण नाही आणि जर हां नाही ते तुम्हाला बाहेरून अरेंज करावं लागेल तुमच्या पत म्हणजे तुमच्या हेच्यात ओके ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे थँक्यू